आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भजन कीर्तन भारुडं याला जास्ती महत्त्व दिले जाते तसेच हस्तकला म्हटल्यानंतर पूर्वजांपासूनच चालेता चालत आलेलं आहे की ते दुरड्या बनवायच्या परत फळे टोपल्या झाडू ह्या अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या पूर्वजांपासूनच पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे तर याच्यापासून आमच्या जिल्ह्याचा फारच विकास होतोय आणि हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते